आमच्या भागामध्ये वेगवेगळ्या कलांमध्ये प्रशिक्षण घेत असताना किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम देणाऱ्या कलेच्या शाळा किंवा महाविद्यालय ह्या स शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही स्वरूपाच्या आहेतच कारण शेतकी महाविद्यालय म्हटल्यानंतर महात्मा फुले विद्यालय समोर येतंच जे प्रसिद्ध आहे जे प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देत असतं किंबहुना चित्रकलेच्या बाबतीतही तसंच पहावं लागेल मुंबईत असणारं जे जे आर्ट ऑफ लिव्हिंग स्कूल म्हणा किंवा पुण्यामध्ये असणारं महाविद्यालय म्हणा ह्या दोन्ही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे चित्रकला घ चित्रकार घरत आहेत आज कलेला वाव असून त्या दृष्टीने प्रत्येक जण प्रयत्न करतं कला ही माणसाला जगवत असते हा म्हणजे दोन्ही अर्थाने म्हणजे मानसिक आनंद हा तर भाग झालाच किंवा समाधान आणि त्यातून निर्माण होणारी नव आकृती ही इतरांनाही आनंद देत असते मग अगदी यात साहित्यिकही आले अशा वेळेला वाचनाला महत्त्व राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कलेमध्ये पुढे जाण्यासाठी असणारं सरावाचं महत्त्व नाविन्याची जपणूक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर तंत्रज्ञान जे ह्या सगळ्या क्षेत्रांना येऊ पाहतं आहे तिथं आज ए आयसारखी माध्यमं चित्रकलेमध्ये बक्षीस मिळवून जात आहेत करोडोमध्ये त्याची त्यांची चित्र विकत घेतली जात आहेत हाही गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे की काय असं पाहावं लागेल त्याला माणसाला सामोरं जावं लागणार आहे हीही एक मानसिक आपली गरज आहे की स्वतःचा आनंद हा दुसऱ्याच्या हातात द्यायचाय की स्वतःच्या हातात ठेवायचा आहे